हो हो सर हां बोला ना सर हो अच्छा हो हो हो हो हो हो

हो हो हो तुमच्या हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटलने मला पाच लाखाचा खर्च सापडल म्हणजे सांगितला आहे परंतु माझ्याकडे तीन लाख अवेलेबल आहे मेडिकल क्लेम आणि दोन लाखांचा थोडसा प्रश्न आहे तर हो का नाही नाही दोन लाख जमवणं तर मला तर शक्य नाही आहे म्हणजे थोडंसं कठीण जाईल याच्या व्यतिरिक्त त्या तीन लाखाच्या पॉलिसी व्यतिरिक्त अजून तुमच्या मेडिकलमधून काही फॅसिलीटीज वगैरे काही मिळते का ते बघा जरासं कृपया बघा

हो हो बरोबर आहे

ठीक आहे ना जास्तीत जास्त क्लेम मिळेल किंवा हे बसेल हेच थोडं लक्षात असा बरं बरं अच्छा अच्छा हो

ठीक आहे ना सर ठीक आहे ठीक आहे हो हो मी मदत करायला तयार आहे हो हो हो हो हो मेडिकल बिल्स वगैरे हो हो ठीक आहे ना मी त्याचे डाकुमेंट जवळपास पूर्ण तयार ठेवलेलेच आहेत पण याच्या व्यतिरिक्त अजून काही लागतील तर ते मला थोडसं आधीच सांगाल अच्छा अच्छा ठीक आहे ना सर ओके ओके ओके सर थँक्यू सर ओके